मी जरा जुन्या लेखक लेखिकांची पुस्तकं वाचलेली असल्यामुळे कुसुम अभ्यंकर नावाच्या रत्नागिरीच्या लेखिका होत्या त्यांची सन्मान म्हणून एक कादंबरी होती ती मी सधारण कॉलेजच्या वयात असताना आमची अशी घरगुती लायब्ररीच होती त्यामुळे ती ते पुस्तक माझ्या हातात आलं त्याचं मु मुखपृष्ट पण खूप सुंदर होतं त्यामुळे कुसुम अभ्यंकर ह्या लेखिका शकुंतला गोगटे योगिनी जोगळेकर शैलजा राजे सुमती क्षेत्रमाडे ह्यांच्या मला कथा कादंबऱ्या खूप आवडायच्या मग म्हटलं बघूया हे पुस्तक वाचून काढूया आणि जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा ते सुंदरच रत्नागिरीचं गणपतीपुळ्यापासून त्यांनी सुरुवात केलेली होती आणि दोन मैत्रिणींची कथा त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या मुलांच्या कथा अशा कनेक्ट झालेल्या होत्या आणि ती वा कथ कादंबरी वाचताना खूपच रंगून गेलेले होते तर ती एका मैत्रिणीची गरीब मुलगी असते ती या दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी जाते ती खूप श्रीमंत असते आणि त्यामुळे तिच्या या गरीब मुलीला कसं वाता ती ॲडजेस्ट करते कशा त्या प्रसंगात रंगून जाते आणि शेवटी मन जिंकून घेते असं ते सुंदर ती कादंबरी अशी होती कुसुम अभ्यंकर ह्या रत्नागिरीच्या त्यांच्या कादंबऱ्या अतिशय अशा सुरेख असायच्या नैसर्गिक असं त्यांनी प्र वर्णन केलेलं असायचं त्यामुळे त्या ह्याच्या ती कादंबरी कितीदा वाचली तरी मला परत परत वाचावीशी वाटायची त्यामुळे जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी ते पुस्तक घेऊन सतत ते वाचत असायचे त्याच्यातून एक असा निखळ आनंद असा मिळत असायचा शेवटी ती गरीब मुलगी त्या आपल्या मावशीचं म्हणजे त्या आईच्या मैत्रिणीचं मन जिंकून घेते ती श्रीमंत असल्यामुळे तिला जरा गर्व असायचा पण शेवटी ही मुलगी आपल्या वागण्याने मन जिंकून घेते आणि त्या मावशीच्या मुलाशी तिचं लग्न होतं अशी सुखांतिका दाखवलेली आहे